सर्फिंग करण्यासाठी मला कोकणपट्टा तसेच गोवा हे ठिकाण आवडते कारण तेथे सर्फिंग करायसाठी गेलो असता खूप लोक तिथं सर्फिंग करायला आल्यामुळे नवीन नवीन ग्रुप मग तयार होतो नवीन नवीन मित्र मिळतात आणि तो त्यांचा जो थ्रिल आणि त्यांची जी एन्जॉयमेंट असते त्यामुळे आपलीही इच्छाशक्ती खूप जास्त जागृत होऊन आपण मोठे होतो खूप जास्त एन्जॉय करतो आणि खूप जास्त मजा येते